गायनामध्ये श्वासोश्वासाचे नियंत्रण फार महत्त्वाचे असते त्याच्यामुळे गायनातील स्वर शुद्ध राहतात आणि गायनाचा प्रभावसुद्धा अखंड राहतो श्वासावर नियंत्रण नसेल तर सूर तुटक होतील आणि गाण्यामधली जी मधुरता आहे ती कमी होईल मग आता हे नियंत्रण सुधारण्यासाठी काही उपाय आपण नक्कीच करू शकतो जसं योग प्राणायामाचा अभ्यास जो आहे तो नियमितप्रमाणे केला जातो ज्याच्यामुळे तुमच्या फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि दीर्घकाळापर्यंत तुम्हाला श्वास रोखून ठेवता येतो त्याच्याच प्रमाणे तुम्हाला सुरुवातीला गायनामध्ये श्वास घेण्यासाठी योग्य ती जागा निवडण्याचे कौशल्य तुम्हाला शिकायला हवे ते कौशल्य तुम्ही जितक्या लवकर शिकाल तितक्या लवकर जे आहे तुमची गायकी जी आहे ती सुधारू शकेल तर म्हणूनच तुम्ही तुमच्या श्वासोश्वासावरती चांगले नियंत्रण केले पाहिजे व त्याचा योग्य सराव केला पाहिजे